मी ओलावरून तुमची कॅब बुक केली आहे मी सध्या ठाणे एस्टीत उभी आहे आणि मला वल्लभनगरला जायचं आहे तर तुम्हाला ठाण्यात पोचायला किती वेळ लागेल अच्छा पंधरा मिनटात पोहोचाल तुम्ही आणि ट्रॅफिकची काय स्थिती आहे म्हणजे मला इथून अर्ध्या तासात पोहोचणं गरजेचं आहे तर आपण अर्ध्या तासात पोहोचू शकू का इथून अंतर किती आहे दोन किलोमीटर म्हणजे वीस मिनटात पोहोचू शकू का आपण हां चालेल आणि माझ्या बरोबर माझी एक मैत्रीण आहे आणि आमच्या बरोबर थोडं सामान आहे मी बाहेर गावावरून आली आहे तर दोघींच्या मिळून चार बॅगा आहेत तर तुम्हाला लगेजचे वेगळे आणि आमचे वेगळे असे पैसे द्यावे लागतील का तुम्ही किती पैसे घेणार दोनशे रुपये आणि तुमची पेमेंटची म्हणजे ऑनलाईन घेताय की तुम्ही कॅश द्यावं लागेल तुम्हाला ऑनलाईन आहे बरं ठीक आहे आणि तुमचा कॅबचा नंबर तुम्ही मला याच नंबरवर टेक्स्ट करू शकता आणि लवकरात लवकर जेवढं शक्य होईल तेवढं या कारण मला अर्ध्या तासात पोचायचं आहे पुन्हा तुम्हाला फोन करावा लागू नये एवढीच विनंती आहे